मोटरसायकलची काळजी घेणं खूप महत्त्वाची असते त्याच्यामध्ये विविधत नियमित्त पालन करणं खूप गरजेचं आहे जसं की टायर त्याच्यानंतर ब्रेक चेन लाईट इंडिकेटर त्याच्यानंतर इंजिन ऑईल हॉर्न त्याच्यामध्ये टायर प्रवासाला निघायच्या निघण्यापूर्वी आपण टायरमधील हवा तपासली पाहिजे योग्य तो हवेचा दाब आपल्या सुरक्षिततेसाठी खूप महत्त्वाचा असतो त्याच्यानंतर ब्रेक व्यवस्थित काम करत आहेत की नाही हे पण तपासण गरजेेचं आहे त्याच्यानंतर लाईट आणि इंडिकेटर व्यवस्थित काम करत आहेत का नाही ते पण खूप तपासण गरजेच आहे त्याच्यानंतर गाडीचं हॉर्न वगैरे व्यवस्थित वाजतो कि नाही हे तपासण गरजेच आहे त्याच्यानंतर मोटरसायकलची सर्व्हिसिंग व्यव सर्व्हिसिंग करून घेणं आणि ऑइल ऑइल चेंज करण आणि फिल्टर बदलणं खूप महत्वाचं आहे